मराठी भाषेला म्हणजे टिकते का नाही अशीच शंका आता राहते कारण सगळे इंग्लिश मिडियमच्या शाळा आल्या आहेत मी जे संस्कारवर्ग घेते त्यामध्ये सगळे इंग्लिश मिडियमचे मुलं येतात त्यांना मराठी भाषा येत नाही पण जे भाजीवाले आहेत जे दुकानदार आहेत त्यांच असं भाषा मराठीच आहे तर मराठीतूनच सगळा व्यवहार होतो तर मला असे वाटते की सर्वांना आपण महाराष्ट्रात राहतो तर मराठी आपली मातृभाषा असल्यामुळे आपल्याला यायलाच पाहिजे आणि आपल्याला व्यवहार करताना मराठीतूनच केला पाहिजे तर आपली ही भाषा टिकेल नाहीतर मराठी भाषेचं खूप अवघड आहे आणि ही सगळ्यात म्हणजे जे तरुण मुलं ज्यांचे मुलं मुलं लहान आहेत त्यांनी मराठी ही भाषा मुलांना घरी बोलली पाहिजे आणि शिकवली पाहिजे तरच ही मराठी भाषा शिकेल तिला भरपूर आव्हानं आहेत कारण मरा इंग्लिश मिडियमचं खूप प्रस्थ वाढलेलं आहे